हां कलमे तर आम्ही लावलेलेत आंब्याचे गावी आंब्याचे कलमे लावतात फंडसाचे पर परत त्याचे ते कलमिया भेटतात ना बाटे असतात ते बाटे लावल्या आणि तिथे आंब्याची झाडं येतात आणि आंब्याचे झाडे असती असती म्हणजे वाढता वाढता असते त्यांना खत पाणी टाकून त्यांना जरा टाईम लागतो याला वगरे टाईम लागतो कलमे जरा याला आनि त्यांना म्हणजे थोडं थोडं लांब लांब असं ठेवू ते कलमे लावतात आणि तिकडे असं विटाने गोल राऊंड करून तिकडे बरोबर ते कलममधे ठेऊन त्यांना पाणी द्यायचं काम करतात आणि जो आम्ही असे सगळं गोल करून एक एक असं लांब लांब ठेवून असं आम्ही कलमे लावलेले आहेत अन् त्याचं रमी त्याचं संरक्षण करायचो रोज जाऊन म्हणजे बघून त्यांना सगळं व्यवस्थित खत पाणी टाकून आम्ही ते आता बियाणंमदे रोप बियाणंमदे रोप म्हटलं तर टॅम्बेटो टॅम्बेटो वगेरे भोपळा आणि परत मिरचीच्या वि परत भोप्याच्या वि टॅम्मेटोची हे हे आम्ही लावलेले आहे हेच्याने आम्हाला मंजे जरा छोटे छोटे म्हणजे झाडं झाल्याने ती लागवड छोटी असते झाड्यांची एवढी मोठी नसते त्यामुळे त्याला पण व्यवस्थित खत पाणी व्यवस्थित पाण्याचं लागतं त्यांना म्हणजे किडे नाही लागले पायजे त्यांची औषधं असतात ती औषधं टाकली लागतात ब बाकी तिकडे असं म्हणजे कुठले म्हणजे हुंदिन माने झाड नाही खाल्लं पाहिजे त्यांच्यासाठी औषधं टाकली लागतात आणि असं म्हणजे काय काय आपण लक्ष ठेऊन कराय लागतं कारण की ही झाडं असतात ही कलमे असतात ही एक मुलांसारखे असतात जसं आपण मुलांना मोठं करतो तसं त्याच पद्धतीत झाडे आणि कलमे कलम आणि बियाणी लावले ही ला अशे मुलांसारखे त्यांनाच मोटं करायचं असतं त्यामुळे आपल्याला लक्ष ठेवा लागतं आणि त्यांून आपलं असं त्यातून आपल्याला शिकायला भेटतं की हे झाडं एक मुलांसारखेच आहे त्यातून आपल्याला जे आपल्याला भेटतं ते जे आपल्याला मुलांसारखंच त्यांना संभायला लागतं आणि मुलंही आपली तशीच झाडंही आपली